मी खूप शाळेत शाळे शाळेत असल्यापासनं मी नृत्य वगैरे करायचो आणि त्याच्यानंतर मी भरत जाधव यांचं सही सही हे नाटक पाहिलं होतं आणि ते पाहताना मला असं वाटलं की हा व्यक्ती करू शकतो तर आपण पण काहीतरी करू शकतो असंच कारण भरत जाधव यांना मिळणारा रिस्पॉन्स जो होता तो फार भयानक होता आणि तो पाहता पाहता मलाही असं वाटलं की आपणही स्टेजवर जावं आणि आपणही नाटक वगैरे हे सगळं शिकून आपणही कधीतरी नाटक अनुभवावं मग मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका केल्या नृत्यही सोबत करतच होतो पण एकांकिकाही केल्या दोन अंकी नाटक केलं मग त्याच्यानंतर एक साधारण अभिनयाची थोडीशी जास्त नाही पण थोडीशी का होईणा एक जाण आली मग त्यानंतर मी श्रीरंग गोडबोले म्हणजे रंगा सर यांना भेटलो आणि त्यांनी मला एक पहिली सिरियल दिली झी मराठीवर ती करता करता मी पुढे आलो त्यांनी मला काही दिवसातच दुसरी सिरीयल दिली ती ई टी व्ही मराठी आत्ताचं कलर्स मराठी जे चॅनल आहे पूर्वी तर ई टी वी मराठी असं होतं तर त्या चॅनलवर मी एक सिरियल केली त्यानंतर मी एक व्यावसायिक नाटक केलं त्याच्यानंतर मी साधारण वेब सिरीज केल्या तीन आणि नाटकापासून सुरुवात केलेली एक सुरुवात एक आत्तापर्यंत ओ टी टी जो ट्रेंड चालूए किंवा ओ टी टीचा जो जमाना बोलत आहेत तर त्या जमापर्यंत मी छोटंमोठं काम करत आलेलो आहे मी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे आणि त्याच प्रोडक्शन हाऊस थ्रू मी माझ्या पुढच्या वेबसिरीजही करणार आहे आणि माझं लक नक्कीच आजमावणार आहे